आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतुकालामध्ये चार दिवस आम्ही स्वयंपाक करत नाही आणि त्या स्त्रीला स्वयपाकघरात येऊ देत नाही आम्ही द आणि त तिला स्वयंपाक करू देत नाही देवा देवाची पूजावगैरे करू देत नाही